कुणी कोणी आचारसंहितेचं उल्लंघन करत असेल किंवा पाळत नसेल तर ते खूप चुकीची गोष्ट आहे कारण पाळायलाच पाहिजे देशभरात खूप असं आचारसंहितेचं उल्लंघन करत नसणारे खूप बरेचसे असे माणसं आहेत जे की त्यांनी पाळायलाच पाहिजे माझ्या मताने पाळायलाच पाहिजे क्रीडाक्षेत्र कोणते महाराष्ट्रात तर पाळतं तर ह्याच्याबद्दल क्रीडा मला तर बॅडमिंटन क्रीडा मला खूप आवडते आणि त्या त्याच्यामध्ये जे माझी आयडल आहे ते पी वी सिंधू आहे आपल्या भारताकडची तर पी वी सिंधू जी आहे ती माझी आवडती आहे क्रीडाक्षेत्रामधले एकुलते एक महिला जी की मला खूप आवडते कारण मी बॅडमिंटन प्लेअरमध्ये बघितलेलं आहे तिला आणि मला लहानपणापासूनच बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं पी वी सिंधूकडूनच शिकले मी सर्व काही तिचंच बघून खेळत असते कोणी आचारसंहितेला उल्लंघन केलेलं मला कदाचितही चालणार नाही आणि माझ्या मताने असं कोणालाही उल्लंघन करायला नाही पाहिजे आचारसंहितेचं प्रत्येकाने साथ दिली पाहिजे क्रीडा खेळल्या पाहिजे आणि क्रीडेमधून आपापले आयडल चूस करून आपणही तसं व्हायचा प्रयत्न केला पाहिजे जसं मी करते पी वी सिंधू होण्याचा कारण मला ती खूप आवडती बॅडमिंटन माझा फेवरेट आहे